मी फोटोग्राफीचे औपचारिक प्रशिक्षण घेतलेले नाही परंतु युट्युबद्वारे व फोटोग्राफीच्या काही पुस्तकांद्वारे मी फोटोग्राफीचा अभ्यास केला व माझे कसब सुधारले युट्युबवर अनेक चॅनल्सवर फोटोग्राफीबद्दल टिप्स उपलब्ध आहेत कॅमेरा कसा हॅन्डल करायचा इथपासून ते कॅमेऱ्यामधील सर्व सेटिंग्स सर्व फीचर्सपर्यंत सर्व माहिती युट्युबवर सध्याच्या काळात उपलब्ध आहे मी नवीन नवीन प्रयोग करत असतो त्यामुळेच फोटोग्राफीमधील माझे कसब सुधारले आहे फोटोग्राफीमधील वन थर्ड रेशो गोल्डन पॉईंट या सारख्या टेक्निकल गोष्टींची मला चांगल्या प्रकारे माहिती झाली आहे शाझ जंग हा माझा फोटोग्राफीमधील प्रेरणास्थान त्यांनी काढलेला साया या ब्लॅक पँथरचा फोटो जगभरात गाजलेला वाईल्डलाईफ फोटोग्राफी मला आवडतंअसल्यामुळेच शाझ जंगला मी माझं प्रेरणास्थान मानतो शाझ जंग वाईल्डलाईफ फोटोग्राफी बरोबरच इतर महत्त्वाच्या गोष्टींमध्ये देखील कार्यरत आहे ह्युमन अँड ॲनिमल्स कॉनफ्लिक्टमध्ये त्यांचा सहभाग असतो वन्यप्राणी वाचवण्यासाठीची त्यांची धडपड कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे